हॅलो हॅलो हॅलो मॅम मी आकांक्षा बोलते तुमची ट्रॅव्हलची एजन्सी आहेत ना हा मग मला मॅम की आम्ही पाच लोक आहे आमच्या घरातली फॅमिली मेंबर्सच आहे आणि आम्हाला प्लॅन होता की बाहेर फिराय जायचा मग तुमचे कुठे टूर्स असतात

आणि प्लेसेस काय आहेत कोल्हापूरमध्ये

हां आणि शालिनीज पॅलेस वगैरे

हां हां आणि असं प्रोटेक्शन वगैरे असं आमच्यासाठी काय असेल म्हणजे खायची सोय वगैरे असं आमचं काही काळजी घेण्यासारखं असं आमच्या फॅमिली म्हणजे वयस्कर आहेत दोघंजण आजोबा आजी त्यासाठी

आणि मॅम किती वाजता असा जायचं असतेय प्लॅन आणि टायमिंग काय असणार मॉर्निंगची पंधरा सोळा पंधरा आणि सोळा तारीख

आणखी थोडंफार सांगू श आत्ता आता मी जॉबला पण आहे त्यामुळे जास्तीत जास्त दोन दिवस मी ॲडजेस्ट करू शकते त्यानिमित्तान तुम्ही असं ते मेन मेन आहेत ते ते तुम्ही सांगू शकता मला की त्या ठिकाणी हां चालेल सॅटरडे संडे चालेल आणि एकूण किती लोक असतात त्याच्यात तुमच्या एकूण टीममध्ये म्हणजे आता समजा एक ट्रीप तुम्ही घेऊन गेला कोल्हापूरमध्ये तर त्याच्यात किती लोक असतात म्हणजे अशी सगळी मिळून हां हां मग त्यांच्यासाठी तुम्ही गाडी बुक करता की काय हां हां ट्रॅव्हल्स असते का आणि त्याची रेंट वगैरे काय आहे फिरायचे पॅकेज किती आहे आणि त्याच्यात डिस्काउंट नाही डिस्काउंट

फाय पाच आहेत

वयस्कर दोघजण आहे आणि त्यांची एज आता ऐंशीच्या एजपर्यंत पर्यंत आहे

नाही नाही काही नाही व्यवस्थित असं चालू शकतात वगैरे असं काहीच नाही हो हो

नाही नाही इश्यू काहीच नाही सर्व काही नॉर्मल आहे त्यांचं फक्त असं आहे की जास्त चालू शकत नाही एवढं त्यामुळे हां हां चालेल ठीक आहे तुम्ही माहिती दिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे थँक्यू